हा मिस्त्री मी स्वामी बोलतो आहे हा ती माझी गाडी बंद पडल्या कालच मी लॉंग रूटवरून आलो आहे ते आता गाडी अचानक गाडी अचानक बंद पडल्या चालू होत नाही आहे प्रॉब्लेम म्हणजे असं थोडा क्लचमध्ये पण प्रॉब्लेम होता आणि म्हणजे इंजिन हे करत होतं वायब्रेट करत होतं

नाही नेमका नेमका प्रॉब्लेम काय झाला आहे तो कळू दे ना मला अच्छा हां हां होय कालच जरा दमवत होती खूप

बरं म्हणजे आता काहीच चालू होत नाही आहे त्यासाठीच कॉल केला आहे तुम्हाला अच्छा हां हां गाडी आता एक साधारण दहा वर्षा पूर्वीची आहे बरं ठीक आहे हो हो चालेल करून घेऊया पण मला सांगा ह्या सगळ्याचे किती पैसे होतील किंवा काय असे तरी एक अंदाजे तुमच्या

आणि त्याला लागणारं साहित्य वगैरे त्याचं पण एक काहीतरी अमाऊंट सांगा ना अच्छा हां हां ठीक आहे आपण मग आता गाडी घेऊन कधी येऊ दे मी तुमच्याकडे अच्छा हां आणि मग ते मी तुम्हाला गाडी दिल्यानंतर तुम्ही किती दिवसानं देणार किंवा किती तासानं देणार काय वगैरे ठीक आहे कारण मला जेवढ्या लवकरात लवकर भेटेल तेवढं माझ्यासाठी चांगलं आहे कारण मला पुढं आहे पुढचा प्रवास सुद्धा आहे अजून चालेल चालेल मग येऊन जातो मी थँक्यू